हॅलो हां सर मी गरजेवाड्यातून बोलतो प्रतीक हाके तर तुमच्याकडे का कम्प्लेंट नोंदवायची होती तर ते फोन सारखा याय लागला आहे फ्रॉड कॉल

ते सांगलीमध्ये एक केव्हा केव्हा दुसरं राज्यातले नावं घेते बँक बँक पासबुक हे करा बँकेचं हां हां हॅलो हां तेचंच तरीही दहा बारा वेळा आला होता काल परवा दोन तीन दिवस झाले याय लागून म्हणजे सारखंच येतात नाही नाही नाही पहिल्यांदा तुमच्या इथेच केले मी गरजेवाडीतून कवठे महांकाळ प्रतीक हाके

ते काय तुमचा बँकेचा नंबर द्या ओ टी पी आला तर सांगा स्टेट बँकेकडून बोलतो आहे नाही नाही ओ टी पी आणि काय सांगितलं नाही काय सरळ तुम्हाला फोन केला सा काय ओ टी पी सांगतो आहे नाही नाही फोन डायरेक्ट फोन कट करत होतो पण सारखंच फोन याय लागलं म्हणून आता तुम्हाला फोन केला आहे नाही नाही आजूबाजूला कोणाला नाही फक्त आम्हालाच आला आहे हां मला सर हां सा

बरं बरं चालेल

बरं तुमचं नाव काय म्हटला हां सांगलीत कुठं विश्रामामध्ये बरं ओके संध्याकाळी येतो मग

हां हां

बरं संद्या संध्याकाळी येतो मग कंप्लेट संध्याकाळी येतो

बरं बरं फॅमिली बॅकग्राऊंड काय आम्ही शेतकरीच आहे हां जॉबला कुठून चालेल ठेऊ काय सर बरं बरं बरं बरं ठीक आहे सर थँक्यू हां थँ हां चालेल